महाराष्ट्र राज्य सुरवातीपासूनच स्टेमच्या विषयामध्ये आघाडीवर राहिलेलं आहे बरीच कॉलेजेस विद्यापीठं आहेत किंवा संशोधन करणाऱ्या संस्था आहेत ज्याच्यामध्ये ह्या विषयांवर बरीच वर्ष काम चालू आहे आणि अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम आपल्याकडं केलं जातं आणि याचा अगदी मला अभिमान आहे शाळांपासूनच आपल्याकडं ह्या गोष्टी खूप गंभीरपणे घेतल्या जातात अगदी बेसिकपासून हे शिकवलं जातं सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग आणि मॅथमॅटिक्सबद्दल सगळी माहिती आपल्याला शाळेत मिळत असते आणि आपल्या अभ्यासक्रमाचा तो एक अगदी महत्त्वाचा भाग आहे आणि सगळ्या साध्या साध्या बेसिक गोष्टी म्हणजे पाया पक्का करणं जे आपण म्हणतो ते शाळेमध्ये आपलं होत असतं शाळांचा जर आपण एकंदरीत सिलॅबस बघितला तर याच्यामध्ये आपल्याला दिसेल की चांगल्या पद्धतीनं अगदी भौतिकशास्त्र असेल रसायनशास्त्र असेल जैवशास्त्र असेल भूशास्त्र असेल आणि भूगोल असेल यांची सगळी माहिती आपल्याला दिली जाते नुसतंच थेरीवर भर नसतो तर आपल्याला प्रात्यक्षिकं पण करायला मिळतात आणि त्याच्यामधून आपण जास्त चांगल्या प्रकारे शिकतो छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये असताना देखील आपल्याला प्रोजेक्ट्स करायला लागतात ज्याच्यामधून आपण नेहमीची पाठ्यपुस्तकातली माहिती तर शिकतोच पण अजून वेगळ्या पद्धतीनं या गोष्टींकडे कसं बघायचं ह्याचा एक आपल्याकडे दृष्टिकोन तयार होत असतो त्याच्यानंतर अकरावी बारावी झाल्यानंतर कॉलेजमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्याकडं ह्या विषयांमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या संधी सध्या उपलब्ध आहेत तर सायन्समध्ये जर आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये आपण दोन मुख्य भागांमध्ये याला विभाजित करू शकतो एक आहे पर्टिक्युलरली फिजिक्स गणित याच्यासारखे विषय आणि दुसरे आहेत जीवशास्त्रासारखे विषय तर आपण त्याच्यामध्ये डिग्री घेऊ शकतो पोस्ट ग्रॅज्युएशन पण आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि आपल्याकडं रिसर्च करणाऱ्या संशोधन करणाऱ्या ह्याच्यातल्या बऱ्याच संस्था आहेत त्याच्यामध्ये आपण डिग्री करत असताना त्यांच्याकडं कोर्स करू शकतो किंवा आपण ज्याला इंटर्नशिप म्हणतो अशा प्रकारचं आपण तिथं जाऊन काम करू शकतो अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची लोक तिथे येतात आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतात तर आपल्याला हे करता येतं इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पण बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहे अगदी मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंग ह्या तर पूर्वीपासूनच्या गोष्टी आहेतच पण नवीन सध्या आपण जर बघितलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या संदर्भातले कोर्स पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात येत आहेत आत्ता याचा उपयोग पुढं जाऊन चांगल्या प्रकारे होणार आहे आणि आत्ता बऱ्याच संस्था किंवा रिसर्च करणारी जशी संस्थानं आहेत अशा प्रकारचे कोर्स उपलब्ध करून देत आहेत